चित्र काढतेवेळी मी जास्त महागाच्या वस्तूंना सामग्रींला प्राधान्य देत नाही कमी खर्चात चांगल्या चांगल्या कंपनीच्या चांगल्या उत्पादनांना चा वापर मी करते माझ्या वापरात असलेल्या आवडतीचे आर्टलाईन्स कंपनीचे प्रोडक्ट्स सामग्री मला वापरण्यात आवडतात कोणत्याही ज स्टोर दुकानामध्ये हे मी खरेदी करते व चित्रकलेची सामग्री ही स्वस्तामध्ये पण भेटते आणि महागामध्ये पण असते